हो मी भेट देत असलेल्या ग्रंथालयाची नावे आहेत कामगार कल्याण पुस्तक ग्रंथालय मुंबई मराठी विद्यापीठ ग्रंथालय आणि किताबखाना इथे मी सर्व प्रकारची पुस्तके वाचले आहेत इथे किताबखाना ही ग्रंथालय सर्वात मो मोठं आणि मुंबईतलं सर्वात मो मोठं ग्रंथालय असल्याने तिथे सर्व प्रकारची पुस्तकं आपल्याला उपलब्ध असतात माझ्या घरी माझी वैयक्तिक कात लायब्ररीसुद्धा आहे त्यामध्ये त्या ग्र त्या लायब्ररीमध्ये मी अनेक प्रकारची पुस्तके ठेवली आहे जसे की मुक्त छंद कवितांची पुस्तकं ग्रेसच्या कवितांची पुस्तकं आणि कथा कादंबरी पण लक्षात कोण घेतं अशा नावाची पुस्तकं मी तिथे ठेवलेली आहेत माझ्या स्वप्नातील लायब्ररीबद्दल मला खूप कल्पना आहे मला माझी स्वप्नातली लायब्ररी अशी मोठी आणि ती एकदम नीट नेटकी पुस्तकं ठेवलेली अशी काद लायब्ररी मला हवी आहे त्या